स्मार्टफोन आज मूलभूत गरजामध्ये स्मा स्मार्टफोननी देखील जागा घेतलेली आहे आज प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये स्मार्टफोन अतिशय महत्वाचा रोल अदा करत आहेत आज उठल्यापासून आपण झोपेपर्यंत प्रत्येक गोष्टीमध्ये आपण स्मार्टफोनचा वापर करत आहोत स्प स्मार्टफोनच्या माध्यमातून जे जग खूप दूरवर आहे ते आपल्या अगदी जवळ येऊन ठेपलेलं आहे मला एखादी गोष्ट पहायची असेल मला एखाद्या गोष्टीबद्दल आकर्षण असेल मला एखाद्या स्थळ पहायचं असेल तर मी इंटरनेटच्या माध्यमातून स्मार्टफोनच्या माध्यमातून त्या स्थळापर्यंत पोहचतो आहे त्या स्थळाचे विविध असे विडियोज आज यूट्यूबच्या माध्यमातून बऱ्याच यूट्यूब यूजरने त्या ठिकाणी पोस्ट केलेले असतात ते आपण पाहतो आणि आपण घर बसल्या त्या ठिकाणी पोहचल्याचा किंवा त्या ठिकाणाचा आनंददेखील उपभोगतो आहोत मग विविध देशांमध्ये तिथली संस्कृती असेल तिथलं खाद्य संस्कृती असेल पेहराव ह्या सर्व गोष्टींची आपण घर बसल्या ह्या स्मार्टफोनच्या माध्यमातून माहिती मिळवत आहोत जगामध्ये कुठेही चाललेले क्रिकेटचे सामने असतील कोणत्याही खेळाचे सामनेदेखील आपण या स्मार्टफोनच्या माध्यमातून पाहू शकतो आहे हे आपलं भाग्यच म्हणावं लागेल